नमस्कार मी साहिल जाधव मी लहानपणापासून तर सगळेच लहानपणापासनं तर शाळेत किंवा घरी पण आपण लई म्हणजे खूप जनाचा आपण कळता गोष्टी ऐकलेल्या आहेत त्यातल्या त्यात प्राचीनमध्ये आपण ऐकू शकतो राजा हरीशंद्र जो सत्यवचन होता राजा रामचंद्र जे त्रेतायुगमध्ये रामचंद्र राम भगवान आले होते जे निष्टे होते जे त्यांचं तर आपण खूप आदर्श करून घेऊ शकतो अनेक राजा असे होऊन गेलेले आहेत मध्यकारमध्ये तर आपन आपल्या सगळ्याचे आवडते प्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज जे त्यांनी पण होऊन गेले या दोघांत एक राम आणि एक शिवाजी महाराजाबद्दल चांगलायच तर आपण खूप काही आपण याच्यामधनं काही शि खूप काही गोष्टी आपण शिकू शकतो शिवाजी महाराजांची स्टोरी सांगितली तर त्यांची ती स्टोरी की जे की मावळ्यांना जेव्हा ते म्हणजे जे पहिल्यांदा जेव्हा युद्ध करण्यासाठी तयार झा तयार होत होते जेव्हा पहिल्यांदा शिवाज महाराजांनी एका एका मुसलमानाला जेव्हा त्यांनी पहिल्यांदा मोगलांना एकाला मारलेलं एका याच्या ह्या सेनापतीला तेव्हा काही मावळ्यांनी त्यांना साथ देन्यासाटी उभं राहिले तेव्हा शिवजीय महाराजांनी त्यांना एवढं प्रकार त्यांनी एवढं त्यांना समजून सांगितल्यावर त्यांनी म्हणले मी तुमच्या पार्टीचे तेव्हा मावळ तेव्हा तयार झाले तेव्हा अजून सखट म्हणतात की जर आपण काही जणांचं जसं की तानाजी महाराज तानाजी महारा महाराज आपण बघू शकतो की जेव्हा ता सिंहखंड घ्यायचं होतं तेव्हा शिवबाने म्हटले होते की आपण स्वतः घेऊ कारण की तानाजी महाराजांचं मुलगाचं जे त्याचं लग्न होतं तेव्हा तेव्हा तानाजी महाराज काय म्हणलेत की आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणलेत या वाक्यावरनं आपण बघू शकतो की त्या वेळी शिवाजी महाराजांचा काय चाय असेल काय त्यांचं छत्र छाया छाया सगळ्यांवर पडलेलं असेल याच्यामुळं सग कितीतरी तेव्हा आपलं देश स्वतंत्र झालेलं आहे या मोगल राज्यापासून तेव्हा कुठंतरी आपण आपली जी स्वत ची जी भूमी आहे ती आपण हिंदू धर्म आपण स्थापन करत आलेलं आहे आणि याचा खूप मोठा इतिहास आहे आपण खूप काही शिकू शकतो अनेक म्हणजे अनेक गोष्टी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी तर अगदी शेतकऱ्यांना सगळं तेवढं चांगल्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलेत तर बघा आपण आपल्यासारख्या माणसां म्हणजे तर काय आपण त्यांच्या पूर्ण त्यांचे जे इष्ट इतिहास आहे त्याच्यावर आपण शिकू शकतो दुसरं जे पूर्ण प्राचीन काळात जे राम भगवंत होऊन गेलेत रामचंद्र जे सूर्यवंशामध्ये होऊन गेलेले आहेत त्यांच्या तर खूप काही आपण आदर्श घेऊ शकतो एवढ्या आदर्श आपण अगीनत आदर्श आहेत त्यांचे एवढे त्यांचे गुण आहेत त्याच्यातले एक किस्सा असा की की जेव्हा लहानपणा लहानपण असते तेव्हा ते लहानपणात जेव्हा सगळे जण खायले बसले होते तर दासींनी त्यानंतर वाढायला दिल्या वाढायला येत होते पण तेव्हा राम भगवन स्वत उठून सगळ्या त्यांच्या भावनाने सांगून त्यांना पण घेतले आणि पहिल्या त्या दासींना जेवायला पण जे ताट तयार करून दिलं आणि सगळ्यांना खायला खाऊ घातलं आणि मग स्वत बसून खाल्लेत तेव्हा राजांनी त्या दासीने सांगितलेत की आधी पहिला प्रजा कारण की राजा कोण असतो राजा म्हणजे पहिला प्रजेचं रक्षण जो पहिला हित प्रजेचं बघतो आणि दुसरा हित स्वत चं बघतो तो खरार राजा असतो असे अनेक खूप काही गोष्टी असतात रामचंद्र म्हणलं तर राम रामजीने तर आपण हे शिकू शकतो की जर काय म्हणतात त्याला एखाद्या तर वचन केलं असेल तर मर्तेपर्यंत वचन पालन करणे हा आपण यांच्या ह्यांच्या आदर्शकडून आपण करू शकतो कारण की पूर्ण सूर्यवंश हा तसंच आहे की एकदा वचन जर दिलं आहे तर काय म्हणतात त्याला वचन प्राण जाय पर वचन न जाय वचन तोडायचं नाही जे काला जर वचन दिलं असेल तर प्राण सगडं गेलं तरी पण आपण वचन तोडणार नाही याची खात्री त्यांनी करून ठेवतात हेचा आपण व किती तर त्यांचे ठाम निषा निष्ठा अशा अनेक गोष्टी आपण ऐकू शकतो त्यातलं एक केस हा किस्सा मला खूप आवडलेला आहे